तुम्ही माधुरी दूध डेअरीमधून बोलत आहात का आम्हाला पन्नास लिटर दूध हवं होतं बासुंदी करिता हवं होतं आमच्या इथे कार्यक्रम आहे त पन्नास लुटर लिटर दूध किती म्हणजे भाव काय आहे त्याचा हा तर तुम्ही होम डिलिवरी कराल का किती लागतात लिटरनुसार मग पन्नास लिटरचे किती चार्जेस द्याल घ्याल तुम्ही पंधरा रुपये एक लिटरचे तर पन्नास लिटरचे हा पन्नास रुपये बरं आणि पनीरसुद्धा मिळेल ना फ्रेश आहे ना त दहा हा दहा किलो पनीर लागेल तर ते तेसुद्धा तुम्ही होम डिलिव्हरी करू कराल ना तर तुम्ही आदल्या दिवशी आ आणून द्याल की वेळेवर आणून द्याल अच्छा ते बासुंदीसाठी किल आणलेलं दूध ते फाटणार वगैरे ना डीप फ्रीज डीप फ्रिजिंग ठेवायची की असंच नॉर्मल ठेवलं तरी चालेल हा आणि ते घट्ट राहील ना म्हणजे बासुंदी घट्ट होईल ना चांगली थोडं गोड असलेलंच पाहिजे म्हणजे थोडंफार ठीक ठाक असं

हा दही कढीसाठी चालेल दही नाही ताक हवं होतं ताक किती म्हणजे त्याचे भाव काय पंचवीस रुपये लिटर तर सा आठ लिटर हवं होतं जास्त आंबट नाही लागेल पण ठीकठाक पाहिजे असं थोडंसं कढी नुस कढी चांगली झाली पाहिजे मिडियम हा तर ते किती किती रुपयाचं आहे म्हटलं हा तर मग तेसुद्धा आठ लिटर आणि ते पनीर हे सर्व सांगितलं तर हे सर्व होम डिलिव्हरी करून द्याल हा आमच्या इथे कार्यक्रम आहे ना तर आम्हाला टाईमवर डिलिवरी पाहिजे बरोबर त क कधी मिळेल मग आम्हाला आदल्या दिवशी रात्री आ आणून द्याल सकाळी कार्यक्रम आहे ना तर आदल्या दिवशी रात्री आ आणून द्याल देऊन जा ते रात्री दहा साडेदहापर्यंत आ आणून दिलं तरी चालेल ह तर मग तुम्ही ॲड्रेस तुम्हाला मॅसेज करायचा की हा बरं ठीक आहे तुमचां याच नंबर आहे ना याच नंबर आहे ना हा अजून बस बरं ठीक